हो बोला अच्छा कोणती समस्या आहे मॅडम आपली अच्छा अच्छा अच्छा अच्छा हां

हां हां हां बरोबर बरोबर आहे हां बरोबर आहे

ओके ओके

हो हो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे

अच्छा अच्छा हां हां हां ठीक आहे ठीक आहे हां बरं तुमचं सगळं मुद्दा हां हां तुमचे सगळे मुद्दे बरोबर आहेत कारण आपण का त्या सगळ्या सोयी आहेत त्या आपण राबवणारच शासनाच्या काही निधी आहेत ग्रामपंचायतमध्ये येतात त्या सर्व आपण निधी आपल्या कार्यकर्त्यांना वरच्या नेत्यांना सांगून त्या निधी आपण सगळ्या आपण इथं ब आणू या आपण आणि काही तुमचे पोलला लाईट नसतील त्या वायरमनला सांगून आपण लाईट सर्व लावून घेऊ रस्त्याचा विषय तो रस्ता आपण आता आपला तो रस्त्याचा आपण प्रस्ताव मांडलेला आहे आमच्या आपल्या ग्रामस्थांचे सदस्य काही सरपंच याना हाताशी धरून आपण चार गावातले ग्रामस्थ घेऊन आणि आपण तो प्रस्ताव त्यांच्याकडं मांडू आणि ज्या ज्या गैरसं सोयी झालेल्या आहेत आपल्या गावामध्ये उदारणार्थ शौचालय नसतील किंवा पाण्याची सोय होत नसेल महिला मंडळाला त्रास होतो आहे खूप तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या कार्यांना का कार्यकर्ते आहेत वरिष्ठ मंडळी आहेत त्यांच्याकडं सांगून का आपण आपले सरपंच आहेत सरपंचांना हाताशी घेऊन त्या आपण त्या सगळ्या सुविधा आहेत त्या आपण राबवण्याचा प्रयत्न नक्कीच करू नाही बरोबर आहे नक्कीच अगदी मी तुमचा मुद्दा आहे हा नक्कीच बाकी ह्या मुद्द्यावर नक्कीच दखल देईन मी मी उद्याच आमच्या साय म्हणजे आमच्या नेत हां आणि आमच्या ग्रामस्थांना आमचा एक अर्ज लिहितो आणि ग्रामपंचायतमध्ये मी तो अर्ज दाखल करतो तर त्या अर्जावर साहेबांच्या सह्या घेतो आणि पुढे प्रोसेस जी आहे आपली ती सगळी प्रोसेस आपण हां ओके ओके वोके न नक्की मॅडम नक्की नक्की धन्यवाद धन्यवाद ओके